आमच्या भागात अनेक डॉक्टर आहेत मग वेगळ्यावेगळ्या पद्धतीचे डॉक्टर आहेत म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ असतील किंवा डोळ्यांचे डॉक्टर असतील कान नाक घसा तज्ज्ञ असतील किंवा स्त्रीरोग तज्ज्ञ पुरुष रोगतज्ज्ञ असतील तर हे सगळे आहेत तर कर्मचऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बऱ्याच शैक्षणिक संस्था सुद्धा आहेत म्हणजे नर्सिंगचा कॉलेज असेल किंवा डॉक्टरचं गवर्मेंट कॉलेज असेल या सगळ्या शैक्षणिक संस्था जवळपासच आहेत जिल्ह्यामध्ये आणि मेडिकल आणि नर्सिंगच्या विद्यार्थी तिथेच शिकतात फक्त गवर्मेंट कॉलेजला जर ॲडमिशन मिळाली तर तिथे पैसे कमी द्यावे लागतात आपल्याला फी म्हणून पण जर खाजगी एखादं संस्था असेल तर त्यांच्याकडचे जे फी असतात ते खूप जास्त असतात ज्या सामान्य मिडल क्लास माणसाला परवडण्यासारख्या नसतात मध्यमवर्गीय जो माणूस आहे त्याला ते परवडत नाहीत मग इथे जवळपास अगदी डी वाय पाटील वगैरे ह्यांच्या मेडिकल कॉलेजेस आहेत भारती विद्यापीठ आहे किंव्हा इस्लामपूरमध्ये एक नॉन कॉलेज आहे नर्सिंगचं कराडमध्ये एक नर्सिंग होम म्हणून आहे तिथेही विद्यार्थी अनेक शिकतात तर शैक्षणिक संस्था आहेत आणि त्या शैक्षणिक संस्थांचा दर्जा तसा चांगलाच आहे म्हणेन कारण इथे मी जे जे डॉक्टर बघते ते खरंच तितके शिकलेले असतात आणि चांगले असतात तर त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी संश शैक्षणिक संस्था आहेत पण अजून झाल्या तर ते चांगलंच आहे कारण शिक्षण या शिक्षणाकडे वळणारीही संख्या वाढली आहे खरं सांगायचं तर महिलांची संख्या जास्त वाढली आहे नर्सिंग आणि डॉक्टरकी या क्षेत्राकडे वड वळण्याची आणि आपला जो प्रकल्प आहे जास्त विद्यार्थीनींना शिकवायचं महिला विद्यार्थी असायला हवे आहेत आपल्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लेवलपर्यंत तर त्यामुळेही अनेक संस्थांमध्ये काही योजना राबवल्या जात आहेत तम्य म तर महिलांना फी सूट दिली जाते त्यांच्या फीमध्ये किंवा त्यांच्याकडून हॉस्टेलचे पैसे कमी घेतले जातात किंवा जे मेस जेवण प्रोव्हाइड करायचं असतं तिथले पैसे कमी घेतले जातात यामुळे अनेक जास्त फायदे होत आहेत ॲडमिशन वाढत आहेत तर यामुळे अजून एक दोन संस्था झाल्या तर ते काही वाईट ठरणार नाही ते चांगलंच होईल त्याचा फायदा होईल सगळ्यांना असं मला वाटतं आणि जितके चांगले डॉक्टर असतील तेवढे चांगलं भागात कारण डॉक्टर चांगलं असणं खूप महत्त्वाचं असतं जर न शिकल्या डॉक्टर असेल तर तो एका माणसाच्या जीविताशी खेळत असतो त्यामुळं चांगले डॉक्टर आपल्या आजूबाजूला असणे ही लई मोठ्ठी गोष्ट आहे आणि ती असावी आपल्या पण शहरामध्ये आपल्या कोल्हापूरकरांचा वाचवण्यासाठी जीव असं मला वाटते